सात सात दोन हजार सात आठ नऊ दोन हजार पाच तीन दहा दोन हजार दोन सहा चार दोन हजार एकवीस आणि आठ नऊ दोन हजार दोन हजार सतरा